हो हो बोला हो हो काय हवं आहे तुम्हाला हो आहे ना किती पाहिजे अच्छा हां

आहेत ना

बासमती दुबार आहे तिबार आहे तुकडा आहे मोगरा आहे तुम्हाला कुठला पाहिजे अच्छा अख्खा पाहिजे का तुकडा बरं पाच किलो

हो ज्वारी चांगली आहे ज्वारी चौसष्ट रुपये किलो आहे हे चौसष्ट रुपये किलो आहे बरं नाही नाही नाही नाही स्वदेशी फक्त स्वदेशी

हो मेप्रोचं आहे कुठलं पाहिजे तुम्हाला

ओके हां सतराशे झाले सतराशे हां तुम्हाला काही हे नको आहे का म्हणजे कडधान्य वगैरे नको होईल ना पण त्याचे चार्जेस वेगळे लागतील हां त्याचे चार्जेस आता वजनाप्रमाणे आहे किती वजन आहे त्याप्रमाणे तुम्हाला लागेल

हां तुम्ही हां तुम्ही तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा आम्ही पण त्यांना ऑनलाईन आहे पेमेंट असं सांगू आणि त्यांचं पेमेंट आम्ही इथून देऊ

नाही नाही होईल एक चार तासात होऊन जाईल तुम्ही जेव्हा घरी असणार आहे तेव्हा सांगा पाठवून देतो ओके ठीक आहे चला हां ओके बाय